भारतातील सर्वात महत्त्वाचे सण म्हटल्यानंतर दिवाळी आहे दसरा बैल पोळा रक्षाबंधन नारळी पौर्णिमा हे असे बरेचसे सण आहेत तर आपल्याला सण म्हटल्यानंतर सुट्टी वाव सुट्टी म्हटल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद होतो तर दिवाळीमध्ये भरपूर साऱ्या सुट्ट्या असतात तसेच दसऱ्याला सुद्धा सट सुट्या असतात तर आपण दिवाळी कशी साजरी करतो तर छान नवीन ड्रेस परत छान छान फराळाचं शंकरपाळी शेव चिवडा आणि दसरा म्हटल्यानंतर छान सोन्याची पान घेऊन आपण एकमेकांच्या घरी जातो आणि त्यांना शुभेच्छा देतो गुढी पाडवा म्हटल्यानंतर आपण गुढीपाडव्याला नवीन वर्षाचं महत्त्व देतो कि गुढी पाडव्यापासन नवीन वर्ष हे सुरु होते तर पोळ्याची सुट्टी असते आपल्याला रक्षम रक्षाबंधनची सुट्टी असते दिवाळीच्या खूप साऱ्या सुट्या असतात तर अतिशय आपण खूप आनंदाने आणि भरभराटीने हे सण साजरे करू शकतो